जे शेतकरी आहे किंवा जे आपल्या घरामागे जे कुक्कुटपालन करल करतात लोकं त्यांच्या चे जे पोल्ट्री निरोगी आहे बुवा या माणसावर परिणाम आपला झाला नाही पाहिजे या रोगांपासून आपण मुक्त झालो पाहिजे आपल्याला कोणता रोग झाला नाही पाहिजे त्यासाठी नियमित त्यांनी तपासणी करायला हवी लसीकरण करायला हवं म्हणजे जे तपासणी केल्यानंतर जे डॉक्टर येतात त्यांनी त्यांना सांगतात की अशा अशाप्रकारे तुम्ही यांची काळजी घ्या म्हणजे यापासून कोण्या लोकांना कोणता आजार होणार नाही आणि लसीकरणचं असं आहे लसीकरण घेतली तर म्हणजे जे तुम्ही लस घेतात बुवा म्हणजे आपण म्हणजे जे आपण जे कुक्कुटपालनला जे ल लस देणार जे औषध देणार डॉक्टर सांगणार त्याप्रकारे म्हणजे त्यांनी काही पण असेल तरी आपल्याला कोणता रोग होणार नाही यासाठी आपण तपासणी आणि लसीकरण तपासणी हे वर मय दोन महिन्यातून एकदा आणि जे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार लसीकरण घ्यायला हवं